हॅलो हां बोला गुड आफ्टनून मधुमेहाच्या रुग्णांनी काय खाऊ नये याची माहिती असणे आवश्यक आहे कारण असे प काही पदार्थ असतात जे खाल्ल्यामुळे साखर शरीरामध्ये पटकन वाढते त्यामुळे सहसा हे पदार्थ खाणे टाळा ज्यांना मधुमेह मधुमेह आहे त्या लोकांनी जास्त साखरेचं प्रमाण साखरेचे प्रमाण टाळावे खाण्यामध्ये जास्त मिठाचा वापर करू नये साखरयुक्त पदार्थ आणि कोल्ड्रिंक पिऊ नये कोणत्याही भाजी अथवा अन्य पदार्थांमध्ये साखरेचा उपयोग जास्त प्रमाणात करू नये तळलेले पदार्थ सहसा खाणे टाळावे म्हशीचे दूध खवा लोणी हाय कॅलरी चीज मिलशेक मलईयुक्त पदार्थ टाळावे बटाटा सुरण रताळे चिप्स मसालेदार रस्सा कालवण या गोष्टी टाळाव्यात ज्याकरून जेणेकरून तुमच्या शरीरातील जे साखरेची पातळी वाढलेली आहे ते कमी होण्यास मदत होते सॉस असतात किंवा कवचयुक्त मासे हे मधुमेह व्यक्तींसाठी चांगले पोषक नसतात त्यामुळे याकडे दुर्लक्ष करावे मांसाहार कराल तसा तो तुम्ही तळलेले मासे न खाणे योग्य आहे मधुमेहाच्या रुग्णांमध्ये सर्वात जास्त महत्त्वाचा असतो तो म्हणजे आहार तुम्ही जर योग्य आहार घेतला तर तुमच्या आरोग्यावर चांगला परिणाम झालेला दिसतो आहारात अनेक गोष्टी असतात ज्या आपल्याला ऊर्जा देतात यासाठी योग्य आहार कोणता हे माहीत असले पाहिजे यासाठी तुम्ही योग्य असा डाईट केला पाहिजे योग्य असा व्यायाम केला पाहिजे ह्यासाठी तुम्ही सकाळी उठल्यानंतर योग्य तो व्यायाम करू शकता तसंच जास्त गोड पदार्थ टाळ टाळले गेले तर चांगलं होईल आरोग्यासाठी